हो माझा आणि माझ्या प्राण्याशी प्राण्यांशी खूप जवळ जवळचा संबंध आहे माझ्या घरात घरात जे कुत्रं होतं ना त्याचं नाव टॉमी आहे तो आमच्या कुटुंबातला एक सदस्यच आहे मी ट्युशनला येतो आणि मा माझ्या ट्युशनला आल्यावर माझी आई त्याला वेळेवर अन्न देते आणि मी संध्याकाळी घरी गेल्यावर मी त्याला त्याच्या वेळेवर अन्न देतो रोज आम्ही संध्याकाळी फिरायला नेतो त्या आणि तो खेळवतो ह माझ्यासोबत त्याची तब्येत नीट रहावी म्हणून मी त्याला वेळोवेळी दवाखान्यात नेतो आणि त्याला वेळेवरी अन्न देतो त्याचं प्रेम आणि माझं नातं खूप खास आहे आमच्या दोघांचं नातं हे एका मित्रासारखं आहे